माझी लिहिण्याची प्रक्रिया ही रूपरेषा तयार करून वगैरे मी असं लिहीत नाही जसं मला सुचतं तसं लिहिते परंतु एखादा विषय जर दिला असेल तर त्या विषयावर आधी मी विचार करते त्यानंतर त्याचे मुद्दे काढते मुद्दे काढल्यानंतर मग ते त्याचं स्पष्टीकरण लिहिते मग त्याचा क्रम निश्चित करते एवढं सगळं केल्यानंतर एखादी गोष्ट जर मला वाटली हा मुद्दा माझा चुकतो आहे किंवा हा मुद्दा अशा प्रकारे आला पाहिजे तर तीही दुरुस्ती मी करते पहिला खर्डा असा किती वेळा लिहितो असं काही नक् नेमकं सांगता येणार नाही पण शक्यतो एक दोन वेळात ते फायनल होऊन जातं आणि ते जे आहे ते विषय कोणता आहे त्यावर मी लिहिलेली विषयाची माहिती कोणती आहे मग त्यातला तज्ज्ञ व्यक्ती कोण आहे किंवा त्यातला अधिक जाणकार किंवा ती जी एखादी समस्या असेल तर त्या समस्येच्या झळ पोचणारी जी व्यक्ती आहे तिने ते सर्व सर्वात आधी वाचावं मग जेणेकरून तीच त्यातला योग्य अयोग्यपणा सांगू शकते त्यामुळे तशाच व्यक्तीला मी वाचायला देते आणि त तीच माझी इच्छा असते नाही लिहितेवेळी मी कुणाचा सल्ला घेत नाही जे मला आवडेल तसं लिहिते पण एखादा विषय समोर आला असेल तर मग त्या विषयानुरूप मी पुस्तकांचा रेफ्रन्स घेते गूगलचा रेफ्रन्स घेते किवा एखादे यूटूबचे व्हिडिओज असतात तर त्याचा रेफ्रन्स घेते अदरवाईज सल्ला वगैरे असं काही मी घेत नाही